हॅलो शिव फॅमिली तर आं तुमच्या हे हॉटेलमधली आम्हाला सगळ्यात फेमस डिश खायची होती आम्ही आमच्या फॅमिलीसाठी म्हणजे फॅमिलीचं आमचं नाईटचं आमचं डिनरचा प्लॅन आहे तिकडे यायचा डिनरसाठी काय काय अवेलेबल असेल म्हणजे आमचे आईवडील आहेत ते वेजिटेरियन आहेत आणि आम्ही मी आणि बहीण आहेत ती नॉन वेजिटेरियन आहेत त्याप्रमाणे पाहिजे आणि नॉनव्हेजमध्ये काय काय अवेलेबल असेल आणि हॉटेल किती वाजेपर्यंत ओपन असेल आणि रेट रिजनेबल आहेत ना मग आम्ही आमची फॅमिली न नऊ वाजेपर्यंत येऊ आम्ही नऊ साडे नऊपर्यंत थँक्यू